मी भाजी ऑर्डर केलेली आहे त्यामध्ये तुम्ही मसाला कमी टाका आणि मीठही कमी टाका आणि लवकरात लवकर ती भाजी आणून द्याल आणि साखर साखरेचे प्रमाणही त्या खीरमध्ये कमी टाका कारण फिक्के फिक्के पाहिजे त्याच्यामुळे साखरेचे प्रमाण त्यामध्ये कमी आणि लवकरात लवकर आमची ऑर्डर द्या धन्यवाद